हॅलो नमस्कार मी रमेश सावदेकर बोलतो आहे आपल्या गुरुकृपा हॉटेलमधून ती मी शेवभाजी ऑर्डर केली होती ती अतिशय ऑईली आणि अतिशय तिखट आहे मी ब्लड प्रेशरचा पेशंट असल्यामुळे आणि माझ्या घरामध्येही कोणी एवढं ऑईली पदार्थ खात नाही त्यामुळे आम्हाला ही भाजी नको आहे तरी तुमच्या जो डिलिवरी बॉय आहे त्यांना कृपया सांगावे की ही भाजी परत घ्यावी धन्यवाद